बांबू लाकूड त्यानंतर येथील कापड हे तीनही उद्योग किंवा ह्या ठिकाणी उपलब्ध असणारी संसाधने आहे त्याच्या वेगवेगळा उपयोग किंवा त्याचं व्यवसायासाठी आपण चांगल्या पद्धतीनी उपयोग करू शकतो